पशु संवर्धनात सामान्यपणे गाय मेंढी बकरी कोंबडी कुत्रा मांजर किंवा काही पोपट पक्षी पाळले जातात आणि एकाच प्रकारचे पक्षी पाळावेत असं काही नाही आहे एकत्र आपण जसं शेळी मेंढी गाय कुत्रा हे सर्व प्रकारचे प्राणी आपण एकत्र त्याचं पालनपोषन करू शकतो कि वा कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचं संवर्धन केलं जातं कि किंवा गाय बकऱ्या वगैरे असतातच आणि बऱ्याच लोकांकडे विविध प्रकारचे प्राणी म्हणजे पशु असतात तर त्या एकत्र ते आपण ठेवू शकतो त्यात अशी काही हरकत नसते पण आणि पशुसंवर्धन हा एक व्यवसाय म्हणून बरेच लोकं करतात आणि शहरामधे ते शक्य होत नाही पण ग्रामीण भागामधे साधारणपणे पशुसंवर्धन पशुसंवर्धन हा व्यवसाय बऱ्या प्रमाणात केला जातो शेतकऱ्यांकडे ऑलरेडी गायी आणि कुत्रा मांजर तर असतातच तसेच बरेच लोक पशुसंवर्धन व्यवसाय म्हणूनही करताना आपल्याला ग्रामीण भागात दिसतात तर अन त्यासाठी एक मोठी जागा लागते त्यामुळे ते शहरामधे शक्य होत नाही कारण भरपूर प्रमाणात त्यांना जागा लागते त्यांचं खाद्य हे येते ह्या सर्व गोष्टींसाठी मोबदला प्रमाणात जागा असणे आवश्यक असते तेव्हा आपण पशुसंवर्धनासाठी प्र पशुसंवर्धन हा व्यवसाय करणे शक्य होऊ शकते आणि त्याचप्रमाणात जसे आपण गायी पाळल्या तर गाईच्या शेणापासून धूपबत्ती किंवा अगरबत्ती धूपबत्ती किंवा बऱ्याच प्रकारचं आजकाल कित्तीतरी ग्रामीण भागामधे उद्योग वगैरे केले जातात गाईच्या शेणाचे कित्तीतरी प्रमाणात उपयोग केला जातो त्यापासून उदारनत उदाहरणार्थ धूपबत्ती तर म्हणजे गाईचं शेण त्यास त्या पशुसंवर्धन गाईंचं संवर्धनही केलं जातं आणि त्यान् त्यांच्यापासून मिळणाऱ्या काही जसं गाईपासून दूध मिळतं तर त्या त्यापासूनही एक व्यवसाय म्हणून दूध विकल्या जातं किंवा शेणाचाही उपयोग करू शकतो तर अशा प्रमाणात पशुसंवर्धन केले केल्यास पशुसंवर्धनातून आपल्याला काही गोष्टी मिळतात त्याच्यात तो एक व्यवसाय म्हणूनही करणं शक्य होतं त्याच्यातून रोजगार मिळू शकतो त्यामुळे पशुसंवर्धन हा एक व्यवसाय म्हणून करणे चांगली गोष्ट आहे आणि ग्रामीण भागात बऱ्याच प्रमाणात पशुसंवर्धन हा व्यवसाय केला जातो